बागकामासंंबंधी मी पुस्तकंही वाचते आहे आणि यूट्यूब किंवा इन्स्टाग्रामवरती चॅनलही बघते आहे सर्च करते आहे त्यात मिळणाऱ्या वेगवेगळ्या टिप्स मी माझ्या झाडांच्या रोपांवरती वापरते आहे जसं की आपण जो कचरा वापरतो ओला कचरा असतो त्यामध्ये कांद्या ची टरफलं जी असतात ते तीन दिवसरात्र भिजवायची आहे पाण्यामध्ये आणि तीन दिवस पूर्ण झाल्यानंतर ते झाडांना खत म्हणून वापरायची आहे केळ्याची सालं ही मिक्सरमधून काढायची आणि पोटॅशियम म्हणून झाडांना ती पुरवायची त्यानंतर एक्स्पायरी झालेली जी औषधं असतात त्या औषधांची पाण्यामध्ये भुकटी करून ती झाडांना घालायची अशा प्रकारचे वेगवेगळे प्रयोग मी आजपर्यंत झाडांवर केलेले आहेत आणि ते मला सांगायला आवडेल की ते कधीही चुकीचे ठरले नाहीत ते सगळे ओ झाडांसाठी उपयोगी आले तेव्हा मला फार आवडते आहे की असे वेगवेगळे प्रयोग करून बघायलाही आणि वेगवेगळ्या टिप्स यूट्यूब चॅनल किंवा सोशल मिडियावरून घ्यायलाही ह्याचे परिणाम झाडाची ग्रोत चांगली झाली समजा गुलाबासारखी फुलं असतील तर ती वारंवार आली किंवा ती जास्त प्रमाणात आली त्यामुळं ह्या ह्या प्रयोगांचा कधीही कधीही त्याचा परिणाम चुकीचा घडला नाही त्यामुळं ह्य हे प्रयोग सक्सेसच झाले असं म्हणायला ब् यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही